शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय केला जातो शाश्वत शेती आणि अन्नसुरक्षा ह्यामध्ये पशुपालनाचा मोठा वाटा आहे पशुपालनामुळे शेत कऱ्याला शेतीत घालायला खत मिळते आणि घरामध्ये दूध दही लोणी तूप ही दुग्धजन्य पदार्थ आणि प पशुपालनमध्ये मास मास आणि त्यांच्यापासून मिळणारे शेणखत हे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते बहुतेक महाराष्ट्रात बहुतेक लोक शेती करत असल्यामुळे हे पशुपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे अनेक शेतकरी पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात हा व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे जो शे अनेक लोकांना नोकरी मिळत नसल्यामुळे ते अनेक नवजात पिढी ही आता शेतीकडे वळलेली आहे शेत शेतकरी हा आपल्या शेती प ला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात त्यामुळे आणि ह्या आजच्या युगात ओपन गोठा करून गायी वाढवल्या जातात आणि त्याच्यातून मिळणारे शेणखत हे शेतीला वापरले जाते आणि गायींचे मोठ्या प्रमाणात मिळणारे दूध हे डेरीला घालून तो आपला व्यवसाय फ मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो गायीपासून मिळणारे दूध हे एक दूध मिळते ते दूध तो डेरीला घालून त्यातून तो त्याला पैसा मिळतो आणि काही दूध घरात ठेऊन घेऊन त्याचे दही आणि दह्यापासून लोणी काढून तो विकू शकतो दही ताक लोणी आणि मांसाहार ही पशुपालनापासून आपल्याला अन्न मिळते अन्न मिळते अनेक शेतकऱ्यांनी हा पशुपालनामध्ये त्यांचं भांडवल गुंतवणूक केलेली आहे आणि यातच शेतकरी आपला फायदा काढून घेतात